माझ्या बागेकडं बघून खूप प्रसन्न आणि आनंद होतो कारण माझ्या बागेमध्ये माझ्या गच्चीवर टेरेस गार्डनमध्ये शंभर प्रकारची झाडं आहेत विविध प्रकारचे फुलं आहेत वेगवेगळ्या रंगाच्या जास्वंदी आहेत त्यामुळे त्यांना पाहून इतकं प्रसन्न वाटते जसे आपण लहान मुलांना सांभाळतो जोपासतो त्याची निगा राखतो त्यांची खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळतो तसेच मी माझ्या झाडांची पण काळजी घेते खााण्यापिण्याच्या त्यांच्या वेळा सांभाळते आणि म्हणून माझे झाडं खूप छान आहेत त्याच्याकडं बघूत मला खूप आनंद होतो माझा सगळा आनंद म्हणजे माझे झाडे आहेत